तुला माहीत आहे का पहिले आपण कसं दळण पिसत होतो लाल मिर्च वगैरा ते उखळीमधे काकू लोक येत होती चार पाच झारे एक सो एकत्र चार पाच ओखळे आणत होते मग त्याच्यामधे दे दनणादण दे दणादण मिरची पिसत होते हव नं किती मजा येत होती पण त्याच्यामधे एक हे पण होतं यार ते मिरचीचं तर पावडर बाहेर गेलं आणि कल निघालं तर दुसऱ्या लोकांना हानी पोहोचत होतं हव आता तसं नाही नं रे आता तर आटा चक्की आली रे घ्या दळण घ्या डायरेक जा तिथे तिकडं दिऊन द्या तीनचार रुपये काही घेते पिसणं आणि पिसून देते ते हाव पण याच्यामुळं साला पैसे लागते पहिले कसं आपण स्वत च्या हातानं करून तर आपल्याला मह आपली महे एक्ससाईजपण होत होते आणि सर्व काही चांगलं होत होतं आता काय आता लोक आल आळशी आले खूप लोकांना काम करणं आवडतं नाही कोण ते म्हैन ते कोण ते सिलवड असं घुमणं घुमवणार कोण ते उखळीमधे ते मिरची पिसणं काहीच नाही कळत कोणाला तर पहिलेचं चांगलं होतं पण यार आज साला फक्त नुसतं पैसे बर्बाद होते